माझ्या घरी पाहुणे आले की मी त्यांना पाय धुवायला पाणी देत असतो आणि स्वच्छ टावेल देतो घरातून स्वच्छ पाणी पाय धुवायला देत असतो माझे दोन मुलं आहे दोन मुलं पाहुणे आल्यानंतर त्यांना पाया लागायला लावतो किंवा आजी आजोबा आले आजी आजोबाचे पाय मोठे आहे ते त्यांचे पाय लागायला लावतो आणि आता दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणामुळे आत्या येते आजी येते आत्या आली म्हणजे भावाला अक्षद लावायला येते ती भावाला अक्षद लावून भावाचे पाय धुते अक्षद लावते आणि छान सुंदर गाणे म्हणते तिची आत्या आणि माझ्या मुलाचे पण पाय धुते ती आणि आमचं असं कल्चर आहे की भावासाठी काही गिफ्ट आणते मुलासाठी काही गिफ्ट आणते आणि आमच्या दिवाळीमध्ये चिवडा लाडू हे सगळं फराळाचं पाहुणे आले की सगळं फराळाचं आम्ही सगळ्यांना देत असतो किंवा मग पाहुणे गावाला गेले म्हणजे चिवडा लाडू पुन्हा अनारसे शंकरपाळे हे आम्ही आता पाहुण्याला बांधून पण देत असतो पुन्हा पाहुणे आले की त्यांचा आदर करावा लागते